मी मागच्या महिन्यात हेडफोन्स ऑर्डर केले होते ॲमेझॉन ॲमेझॉनवरून तर त्याची सर्व्हिस खूप चांगली होती पॅकिंगपण चांगलं होती आणि साउंड क्वाल्टी तर चांगलीच होती आणि जसं त्यामध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणे ते ब्रॅण्डप्रमाणे होते हेडफोन्स तर का अजून एक तेच्यामध्ये मच आढळलं की बेस चांगला होता आणि तेंचं नॉइज कॅन्सलेशनचं फ्यूचर आहे ना तोपण त्यामध्ये चांगला दिसला मला आणि त्याचबरोबर त्याचं बॅटरी बॅकप मी चेक केला तेपण चांगलं भेटलं मला आणि त्याची म्हणजे फायबरची क्वाल्टी जी आहे ना मे मेड जे म्हणतो ना कंपनीचं मेड ते खूप चांगलं आहे आणि जसं मी मित्रांद्वारे जसं ऐकलं त्याप्रमाणे खरोखर ती कंपन त्याप्रमाणे खूप चांगली आहे आणि आत्तापर्यंतचा हा माझा ते अनुभव खूप चांगला होता तर हां अजून एक सांगायचं झालं तर तिथे तेचं कलर जो आहे ना ग्लॉसी लूक एकदम उठून दिसतो म्हणजे असा असा प्रकारे आहे ते तर ह्या ह्या ह्याच कंपनीप्रमाणे बरेचसे प्रोडक आहे पण हे त्यामध्ये बऱ्यापैकी आहे म्हणजे चांगलं ब्रँडेड आहे